निश्चितच मला तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगायला आवडेल का आता तुम्ही असा प्रश्न विचारला तुमच्या भाषेतील जुन्या साहित्याविषयी काय माहीत आहे तर मला नक्कीच एक पुस्तक आहे आमच्याकडे का लीळा चरित्र म्हणून हे मराठी भाषेमध्ये सगळ्यात जुनं पुस्तक आहे आणि हे श्रीद चक्रधर स्वामींनी पुस्तक केलेले आता ह्या पुस्तकामध्ये बघायला गेलं तर हिंदू पद्धती कशा पद्धतीने चांगली आहे त्याच्यामध्ये काय काय हिंदू पद्धतीचे नियम दिलेले आहे आपण कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे आपलं आचरण किती शुद्ध असलं पाहिजे हे लीळाचरित्रामध्ये चक्रधर स्वामीनी सांगून ठेवलेलं आहे म्हणजे अतिशय छान पद्धतीने आपण जर संस्कार लावायचे म्हणत असेल तर लीळाचरित्र हे पुस्तक हे ग्रंथ हे संस्काराचं भांडार म्हणायला लागेल या आपल्याला चक्रधरस्वामींनी वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे नियम दिलेले आहे तुम्ही जीवन कसं जगायचं तुम्ही जीवनात कोणते नियम फॉलो करायचे तुम्ही तुमचं चारित्र्य कसं शुद्ध ठेवायचं हे आपल्याला लीळा चरित्रामध्ये या पुस्तकामध्ये सापडतं आणि चक्रधरस्वामींनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी ही आहे आणि आत्ता बघायला गेलं तर जो अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे तो हा अभिजात भाषेचा दर्जासुद्धा लीळाचरित्र ह्या पुस्तकाच्या आधारावर देण्यात आलेला आहे असं मला सांगावं असं वाटतं तुम्हाला इथे म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं का ह्या पुस्तकामध्ये तुम्ही कोणत्याही अडचणी असो तुमच्या कोणत्याही असो जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुमचं आचरण शुद्ध होईल तुमचे विचार करण्याची क्षमता बदलेल तुम्ही प्रत्येकाविषयी आदर रिस्पेक्ट सन्मान तुम्ही वाढवशाल स्त्रियांविषयी तुम्ही आदर वाढवशाल तुमच्या मोठ्या माणसांविषयी तुम्ही आदर्श आद आणि आदर वाढवशाल हे पुस्तक जर वाचलं तर म्हणूनच हे पुस्तक खूप छान आहे तसंच आमच्या भाषेत आता संस्कृत भाषासुद्धा आमची जुनीच भाषा आहे यामध्ये रामायण असेल महाभारत असेल हे सगळे दिलेले आहे मनुस्मती एक होता ग्रंथ होता त्याच्यात हिंदू पद्धती एक्सप्लेन केली होती अशा पद्धतीने सर्व काही ह्या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे असं मला इथे सांगावं असं वाटतं ते खरंच हे पुस्तक खूप छान आहे लीळाचरित्र आणि संस्कृत भाषेमध्ये रामायण महाभारत हे खूप छान पद्धतीने दिलेलं आहे ज्या अन्यायाविरुद्ध त्यांनी कसा पद्धतीने लढा दिला आणि कसा सत्याचा विजय झाला हे दाखवण्यात आलेलं आहे